मी नांदेड शहराचा रहिवासी आहे आणि नांदेड शहरामध्ये प्रसिद्ध खाण्याचे पदार्थ म्हणजे तेहेरी म्हणजेच मसालेदार मसालेदार वरणभात कांदेपोहे वडापाव आणि मिसळपाव कांदेपोहे जर तुम्ही विचार केलात तर नांदेड शहरामध्ये एकदम सुप्रसिद्ध म्हणजे सगळ्याच लोकांना मनातून आणि खाण्यासाठी चविष्ट बघायला गेलंत तर इथले लोक कांदेपोहे नेहमी आवर्जून खातातच कारण ह्या इथल्या लोकांना कांदेपोह्यांचा भरपूर आवड आवड आहे आणि जर तुम्ही नांदेडच्या कपडे मार्केटमध्ये जर गेलात तर येथील लोक जास्तकरून पारंपरिक पोशाख घालण्यासाठी पारंपरिक पोशाख ते घालतात पारंपरिक पोशाख म्हणजे बायांमध्ये साडी नऊवारी लुगडे ते आवर्जून ह्या कपड्यांना आधी पसंत करतात आणि जर माणसांमध्ये बघायला गेलं तर धोती कुर्ता टोपी हे इथले लोक खूप आवडीने घालतात आणि स्मृतिचिन्ह जर नांदेडमधील पाहिले तुम्ही तर नांदेड हे भ्रिदी वर्क्स या खास हस्त लेक्यासाठी ओळखले जाते नांदेडमध्ये भरपूर लाकडी वस्तूला देखी देखील भेटतात म्हणजेच ट्रे झाला चमचे पोळपाट लाटणे येथील लोक नांदेड शहरातील लोक लाकडी वस्तूंचा भरपूर वापर करतात